जसं की आपल्या अवतीभवती भरपूर प्रकारची झाडे असतात पण जसं आपण झाडे जर म्हटलं तर एक तर फळ बागाचे किंवा फुलांचे झाडं जशी गुलाबाची फुलं झाली मोगऱ्याची झाली जसे वेल जर म्हटलं तर आपण वालाच्या शेंगाचा वेल कारल्याचा वेल असे काही भाजीच्या संबंधित पण आपण झाडे लावतो आणि काही शोकेसचे झाडंसुद्धा लावतो त्या वेली स्वरूपात पण राहतात अशा प्रकारचे आपण आजूबाजूला या आपल्या घराच्या आवारात आपण झाडे लावतात